पेंटिंग करायला तर मला फार आवडते पण मी माझ्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असा पेंटिंग करून दाखवलं नाही आहे तर तसं मला पेंटिंग करायला तर फार आवडते पण म्हणजे असं कधी वेळ आलेला नाही की मी माझी एखादी पेंटिंग काढली आणि ते शाळेमध्ये नेऊन दाखवली किंवा कॉलेजमधलं दाखवली आणि ती वर्तमानपत्रात किंवा मासिकामध्ये प्रसिद्ध झाली असेल असा वेळ आजपर्यंत अजूनपर्यंत तर आला नाही आहे पण मला पेंटिंग करायला फाल फार आवडतं